हा कोण बोलत आहे

नाही या म्हनचं नाही केलं आहे पेड ते काय घरचे इश्यूज होते म्हणून नाही केलं आहे तो घरचा प्रॉब्लेम होता थोडंसं पेमेंट वगैरे नाही झालं होतं वेळेवर ऑनलाईन पेमेंट करू पुढल्या हप्त्यात करून द्यायचं हो ठीक आहे ना ते पण तेव्हा ते पे करीन ना तेव्हा पण तेव्हा देऊन जाई ह तर मी पैसे भरल्याच्यानंतर कॉल माझा रेकॉर्ड माझा खराब नाही होणार ना

ठीक आहे ना उद्याला उद्याला भरूया ऑनलाईन

ठीक आहे ना